हां सर पूनम हार्डवेअरसे बात कर रहे है हां सर मुझे मैने बिल्डींगमधला हमारा एक फ्लॅट है थ्री बी एच केका तो उसके लिए मुझे सब फिटींग्स वगैरा आपके तरफ से चाहिए थे मतलब मला तुमच्याकडून सर या फिटींग्स पाहिजे होते तर ते मला अवेलेबल होतील का आता

ओके आणि आपल्याला बातरूममध्ये नळ वगैरे फिटींग्समध्ये म्हणजे कसे लोखंडामध्ये पण अवेलेबल होतील का लोखंडमध्ये

नाही नाही नाही आमचं घर बिल्डींगमध्ये आहे ॲज अ थ्री बी एच के फ्लॅट आहे

अच्छा अच्छा तर तुमच्या मते लोखंडाचा पाईप आपल्याला एकदम योग्य पडेल का फायबरचा पाईपच चांगला असतो म्हणजे कंपनीनुसार त्याप्रमाणे तुम्ही सांगा म्हणजे आमच्या घराला जे सूट होईल जे टिकेल वर्षानुवर्षं चांगले राहतील टिकाऊ राहतील वर्षं

अच्छा तर

अच्छा बघा ना सर्व जे सामान वगैरे आहे मला ते तुमच्याकडूनच घ्यायचं आहे तर तुम्ही डिस्काउंट वगैरे नीट समजून सर्व वस्तूंवरती तुम्ही नीट डिस्काउंट वगैरे द्या मला अच्छा ठीक आहे ठीक आहे हां

हां ठीक आहे ठीक आहे चालेल मग मी तुम्हाला तसा कॉन्टॅक्ट करतो आणि मग सांगा मला मी येईल तुमच्या दुकानाला पण विजीट करून जाईल ठीक आहे हो हो हो चालेल थँक्यू